मी आता लेटेसमध्येच सॅमसंग कंपनीचा फायू जीचा फोन घेतलेला आहे तर हा फोनची जी क्वॉलिटी आहे ती बरोबर आलेली नाही आहे फोनची जी रॅम आहे ती आठ जी बीची रॅब आहे परंतु त्यामध्ये भरपूर काही फूल झाल्यासारखी आहे आठ जी बी रॅम असूनही त्यामध्ये मला फुल दिसते आहे त्यानंतर याची स्टोरेज कॅपेसिटी वन ट्वेंटी एट जी बीची आहे परंतु ते स्टोरेज कॅपिसिटीमध्ये काहीही डेटा नाही आहे तरीसुद्धा ती स्टोरेज कॅपिसिटी मला अर्ध्यापेक्षा जास्त भरलेली दिसते आहे आणि याची जी क्वॉलिटी आलेली आहे फोनचची तर कलर म जो मी मागवलेला तो कलर नाही आहे कलर खूपच धुंदरत आलेला आहे कलर लवकरच हाताला चिपकून बाहेर निघत आहे त्यानंतर याचा जो वरचा जो ग्लास आहे फोनचा तर तो ग्लास पण बरोबर नाही आहे अतिशय हलका क्वॉलिटीचा वापरला गेलेला आहे फोनचा जो आवाज आहे आवाजाची क्वॉलिटी अतिशय वाईट आहे कारण की आवाज खूप कर्कश येतो आहे समोरच्यांनासुद्धा आवाज बरोबर नीट ऐकाला जात नाही आहे फोनच्या ज्या बटन्स आहेत बटन व्यवस्थित काम करत नाही आहेत मधेच याला इयरफोन कनेक्ट करायचे जे दिलेले आहेत ते पण इयरफोन कनेक्ट होत नाही आहे याला एकंदरीत हा फोनची जी क्वॉलिटी आहे अतिशय वाईट आलेली आहे त्याच्यामुळे हा प्रोडक्ट मला अजिबात आवडलेला नाही आहे